मला मोबईल घ्यायचे होते तर मी मोबाईल शॉपवर गेली आणि मोबाईल बघितला तर मला विवोचा मोबाईल नाही आवडला कारण तो मोबाइल कॅमरेबद्दल क्लिएरिटी नव्हती सॉफ्टपण नव्हता तो मोबाईल आणि तिथे आपण गेमिंगपण नाही करू शकत आणि त्यामधे ॲप जास्त ॲप्लिकेशन डाउनलोड नाही करू शकत ॲब वगैरे कारण की तो मोबाईल हॅंग वगैरे होतो तर मला विवोचा मोबाईल नाही आवडला